शेती हा उत्पन्नाचा एक मार्ग आहे असे ग्रामीण लोकांना वाटत असते पण त्यांच्या मुलांना यात काही रस नसतो प्रत्येक तरुण मुलगा हा आपण नोकरी करायचं किंवा बिझनेस करायचं याकडेच लक्ष करत असतो शेती करण्याने आपला तोटाच होणार आहे हे त्याला आधीच माहीत असतं त्यामुळे प्रत्येक तरुण आजकालचा शेती सोडून नोकरीच्या मागे लागत आहे प्रत्येक तरुण गाव सोडून शहरात येत आहे प प्रत्येकाला शेती ही नको अशी झालेली आहे त्यामुळे अनेक जण शेती करायला नकार देतात तर काही तरुण असे असतात जे ग्रामीण शहर ग्रामीणमध्ये राहून शेती करण्याचा विचार करतात परंतु नव्वद टक्के लोक ही शेती नको असेच म्हणत आहेत पण प्रत्येकाने शेती केलीच पाहिजे असे नाही असा एकेकांचा विचारही झालेला आहे पण ग्रामीण लोकातील ग्रामीण लोक ग्रामीणमध्ये राहणाऱ्या प्रत्येक तरुणाने नोकरी करावीच का हासुद्धा एक प्रश्नच आहे तरुण लोकं ही शेतीकडे जात नाही आहेत पण अनेक अशा संस्था आहेत जे शेतीचे महत्त्व शेती कशी करावी याचे मार्गदर्शन करत आहे व शेतीतून जास्त उत्पन्न कसे मिळेल त्याचे मार्गदर्शन करत आहे अशा पद्धतीने आपण तरुणांना शेतीकडे वळवू शकतो शेतीकडे वळवण्यासाठी जो शेतकरी कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न घेत आहे अशा शेतकऱ्याची मुलाखत घेऊन किंवा अशा शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांना समजावून सांगितले पाहिजे मगच ही शेती वाढेल किंवा प्रत्येक तरुण गा श शहरात जाऊन नोकरी करण्याच्या मागे लागेल